आयुर्वेद सिद्ध आणि होमिओपॅथी या स्रोतांबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे जसं की हे प्राथमिक उपचार म्हणून आम्ही वापरतो जसं की एखाद्याला सर्दी किंवा खोकला असेल तर कांदा अडुळश्याची पानं तुळस ओवा गूळ ह्यासारख्या सगळे पदार्थ एकत्र करून ह्यासारख्या सगळ्या वनस्पती एकत्र करून त्याचा रस काढून जर तो पिला तर त्याच्यामुळे खोकला किंवा सर्दी ही मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला मदत होते जसं की ताप आल्यानंतर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवणं हे प्राथमिक उपचार सगळ्यांना माहीत असतात आणि हे लोकं सगळं घरगुती उपचार करत असतात आणि गावासारख्या ठिकाणी होमिओपॅथी किंवा आयुर्वेद हे मोठ्या प्रमाणावर लोकांना माहिती आहे जसं की आजीबाईचा बटवा म्हटला जातो आणि त्या प्रमा त्याच्यामध्ये असणारी बऱ्यापैकी वनौषधी जी आपल्याला निसर्गातून मिळते आणि त्याचा वापर आपण आपला प्राथमिक उपचारासाठी करतो आणि शेवटचा पर्याय म्हणून रुग्णालय असं गावाच्या ठिकाणी मानलं जातं त्याच्यामुळे बऱ्यापैकी उपलब्ध असणारा आयुर्वेद किंवा होमिओपॅथीचे जे पर्याय आहेत ते गावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात म्हणजेच सर्दी झाली तर डॉक्टरकडे जा खोकला झाला तर डॉक्टरकडे जा असे पर्याय न उपलब्ध असता आयुर्वेदाचा किंवा होमिओपॅथीचा वापर करून बऱ्यापैकी रोगांवर उपचार केले जातात आणि हे प्राथमिक उपचार आज गावात प्रत्येकाच्या घरोघरी उपलब्ध आहेत आणि त्या उपचारांचा किंवा त्या औषधांचा किंवा त्या आयुर्वेदाचा वापर करून त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती घेऊन हे जे केलेले उपचार असतात त्यांना पुरेपूर त्या रोगावर निदान पण मिळतं आणि त्याच्यावर पुरेपूर उपचार पण केले जातात त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्याचं किंवा रुग्णालयामध्ये जाण्याचा जो काही खर्च असतो किंवा जो काही वेळ असतो किंवा जो जाण्याची वेळ येते ती आमची वाचते आणि त्याच्यामुळे अशाप्रकारचे प्राथमिक उपचार करून आम्ही आमचे आजार बरे करू शकतो